हॅलो कसा आहेस बर अरे उद्या शनिवार रविवार उद्या सुट्टी आहे उद्या हां सो काही मूवी प्लॅन करूया ना कुठला करायचा हां अरे मला वाटतं नवरा माझा नवसाचा टू उद्याच येतो आहे ना का आज लॉज झाला तो शुक्रवार हो आज झाला ना हां तर आपण नवरा माझा नवसाचा बघायला जाऊ या टू

खूप चांगला आहे अरे खूप चांगला आहे सिनेमा पहिला तर इतका छान होता म्हणजे हाही नक्की छान असणार आहे हो हो हो उद्या कितीच्या शोला जायचं आपण दुपारी तीनच्या ए अरे ऐक ना पण आपण ना गर्दी खूप असणार आहे कारण मगाशी मी ज्या पद्धतीनं टी व्हीवर दाखवत होते सांगलीचं रिस्पॉन्स खूप आहे हो हो त्यापेक्षा आपण तिथं जाऊन तिकीट काढण्यापेक्षा गिरीश मला असं वाटतं आहे ना की आपण ऑनलाईन करूया ना बुकिंग ते खूप बरं पडेल हो रे कारण गर्दी खूप असणार आहे ऑनलाईन केले कारण नाहीतर आपल्याला तिकीट मिळणार नाही बसायला सीट्स मिळणार नाही आहेत आणि यात त्या स्वरूपला जाण्यात काही अर्थ नाही कारण एकतर सगळं एकतर सीट खराब आहेत त्या काय वाईट अवस्था आहे त्या स्वरूप थेटरची मागं आठवतं आहे ना आपण एका चित्रपटाला गेलो होतो तेव्हा काय अवस्था होती त्यापेक्षा आपण सरळ मुक्ताला जाऊया तीनच्या शोला ते खूप बरं पडेल ना सो ऑनलाईन आपण बुकिंग करू एक ऐक ना तू जरा चेक चेक करनं जे जसं चेक करतो बुक माय शोवर ऑनलाईन हां आणि त्यात डि डिस्काउंट वगैरे नाही का रे काही मिळणार त्यात आपल्याला तू प्राईम मेंबर आहेस ना हां बघ ना जरा डिस्काउंट वगैरे काय मिळतो आहे का किंवा काय आपल्याला डिस्काउंट मिळालं तर तेवढं चांगलंच ना हो आपण जाऊया उद्या मग चालेल हो नक्की नक्की मला कळव काय ते फक्त चालेल